मी माझ्या बागेत काम करत असताना बाग काम शिकण्यासाठी यूट्यूब चॅनलचा वापर करते त्यामध्येे वेगवेगळ्या उपयुक्त अशा टिपा सांगितल्या जातात त्या टिपांचा त्या ते व्हिडिओ पाहून मी नवनवीन गोष्टी नवनवीन प्रयोग माझ्या बागेमध्ये करत असते असाच एक प्रयोग मी केला होता त्याचं नाव होतं क्रॉस पॉलिनेशन त्यामध्ये म्हणजे आपण एक गुलाबाचं झाड घेतलं समजा गुलाबाचं झाड घेतलं फक्त गुलाबाचे दोन कलरचे झाडं घेतले एक होतं एक पिंक कलर आणि एक व्हाईट कलरचं त्यामध्ये आपण काय केलं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे एका पिंकवरती पिंक पिंकवरील पिंक गुलाबावर वरील पोलन ग्रेन्स हे व्हाईटवरती टाकले व व्हाईट व्हाईट गुलाबावरचे पोलन ग्रेन्स हे पिंक ह्याच्यावरती टाकले त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये त्यामुळे तयार व त्यांचं व त्यांच्या बिया काढून त्या बा मातीमध्ये लावल्या त्यानंतर जे झाड आलं त्या झाडाला त्या झाडाला पिंक आणि व्हाईट कलर मिक्स असे दोन्ही कलरचा मिक्स असणारं फुल आलं असा असा प्रयोग मी एक यूट्यूब चॅनल पाहून केला होता यूटूब चॅनल पाहून केला होता त्याचबरोबर मी वेगवेगळे प्रकारचे खतं कसे बनवायचे हे हे सर्व मी यूट्यूब चॅनलवरती पाहात असते आणि या या या गोष्टीमुळे माझे माझे बाग खूप सुंदर झाली म्हणजे खूप सुंदर झाली त्याचबरोबर बाग खूप छान प्रकारे वाढू लागली त्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये जर आपल्याला बाग करायचे असेल तर आपण त्यासाठी छोट्या छोट्या कुंड्यांचा उपयोग करून लटकवण्यासाठी एक झुंबर टाईप असं बनवू शकतो त्यासाठीही यूट्यूब चॅनलवरती पाहून मी असं एक बनवलं होतं अशा वेगळ्यावेगळ्या अशी वेगवेगळे कामं आपण यूटूब चॅनलवरती बघून आपण वेगवेगळ्या अशा युक्त्या करू शकतो अन त्याने आपली बाग खूप सुंदर दिसू शकते